मराठी ही भाषा खूप भारी भाषा आहे मराठी भाषा अशी भाषा आहे एकच भाषा आहे पण प्रत्येक महाराष्ट्रात जिल्ह्यात गावात किंवा असे प्रत्येक जिल्ह्यानुसार ती भाषा बदल जाते जसं आता मराठवाड्यात म्हटलं किंवा मराठवाड्यात म्हटलं जातं खालूस इकडं पश्चिम महाराष्ट्रात म्हणतात जेवलास का आणि ल मराठवाले म्हणलं जातं खाल्लूस का पिल्लूस का इकडं म्हणतात जेवलास का पाणी पिलास का तर आता खानदेशात गेलं तर काय म्हणणार जेवण झालं का आणि इकडं विदर्भात गेला ता खाल्लाव का जेवलाव का म्हणजे भाषा एकच आहे पण तिचं अर्थ वेगळे प्रत्येक ठिकाणी त्याचा उच्चार वेगळा आहे प्रत्येक ठिकाणी त्याची ट्यून वेगळी आहे प्रत्येकाची भाषा वेगळी आहे बोलण्याची शब्द वेगळे आहे इ इकडचं भाषा वेगळी आहे इकडची भाषा वेगळी आहे